एक वेळा मी असंच फिरायला गेलेला होता माझ्या फॅमिलीसोबत तर मी तलाव बद जवळ गेलेला होता तर तिकडे मी तैरायला गेला तर तिकडे माझे जे लहान भाऊ होता त्याला मी त्याला तेहरता नाही येत होता तर मी त्याला ते जे ट्यूब राहते ते त्यानं घाल त्यानं घाला घाललं आणि मी त्याच्यासोबत सोबत स्विमिंग करत होता पहिले तर जेव्हा मी गेला तर जास्त काही नव्हता पण जास्त समोर गेला तर पाणी वाढला आणि जे दगड होते ते पण येत होते आणि तिकडे काही प्राणींच्या जे ॲनिमल्स राहतात तिकडं वॉटर ॲनिमल एक्वेटिक ॲनिमल त्यांची पण भीती होती की ते काय करून नाही घ्यायचा पाय घेतला पाह्यजे आणि खूप सारे दगड पण रा लागत होते आणि मी त्याला म्हटलं की तू फक्त फ्लोट कर तिकडे आणि मी त्याचा हात पकडून होता की तो डुबला नाही पाहिजे